हिंदू धर्माच्या मुख्य श्रद्धा आणि शिकवणींमध्ये येणारा भाग म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या वेगवेगळ्या भाषांमधे वेगवेगळ्या काळामध्ये संतांनी इथल्या महात्म्यांंनी ऋषिंनी सगळ्या साहित्यामधून एकच भाग सांगितला तो म्हणजे तत्त्वमसी हा एक अद्वैत वेदांतामधला सिद्धांत आहे म्हणजे की जे आपल्यामध्ये आहे तेच बाहेर आहे सगळ्यांमध्ये तोच एक परमतत्वाचा अंश किंवा तेच एक ईश्वरी तत्व सगळ्यांमध्ये स्थित आहे यामुळं एक स सह्रदयता येते यामुळं सर्वांना सामावून घेण्याचा भाग येतो आणि अहंकार दुणावला जात नाही कधी आपण जे करतो ते त्यासाठी किंवा त्याच्या प्रेरणेनेच करतो असा एक भाव असल्यामुळं ही एक शिकवण असल्यामुळं सगळ्यांप्रती कृतज्ञताभाव एक समाजामध्ये बांधलं जाणं आणि एक ईश्वरी तत्त्वासाठी काम करणं एखाद्या खूप मोठ्या चांगल्या उत्तम एखाद्या हेतूसाठी काम केलं जाणं हा एक समर्पणभाव राहतो त्यामुळं तत्वमसी किंवा पिंडी ते ब्रह्मांडी अशा वेगवेगळ्या भाषेत ह्या शिकवणीला हिंदू धर्मामध्ये एक मान्यता आहे त्याबरोबर अजून एक श्रद्धेचा भाग म्हणजे वेगवेगळ्या संस्कारांमधून आपण त्या देवतेला किंवा त्या देवतांना ज्या पारलौकिक जगतामध्ये असतात त्यांना आपण आपली कृतज्ञता किंवा त्यांना आपण तर्पण करतो त्यांची तृप्ती करतो मग ते आपले भू लोक सोडून भवलोकामध्ये गेलेले पितृगण असतील म्हणजे आपले वंशज असतील त्यांना वेगवेगळ्या रिच्युअल्स म्हणजे वेगवेगळ्या पद्धती जसं की श्राद्धकर्म आहे श्राद्धकर्मातून त्यांना तर्पण केलं जातं त्यांना तृप्ती केली जाते हा एक श्रद्धेचा भाग त्याबरोबर वेगवेगळ्या षोडस संस्कार हाासुद्धा एक श्रद्धांचा भाग आहे धर्मामधला हिंदू धर्मामधला की लग्नाचा संस्कार आहे किंवा मौजीबंधनाचा संस्कार आहे किंवा त्यानंतर अंत्यसंस्कार हा सुद्धा त्यामधला एक पूर्ण पिंड जेव्हा एखादा सदेहा सदेह होतो किंवा देहामध्ये एखादा पिंड आत्मा असतो तर तो देह सोडून देहामध्ये अवतीर्ण होताना आणि देह सोडून जाताना त्या जीवात्म्याचे परमात्म्याशी संबंधित असलेल्या जीवात्म्याचे त्या देहामध्ये सगळे सोपस्कार करणं यासाठी फार छान पद्धती घालून दिलेल्या आहेत धर्मामध्ये आणि या सगळ्या मूळ श्रद्धांवर आणि त्या शिकवणींवर आधारित आहेत